ऋतूमध्ये धाव ऋतूमध्ये धावणे चांगले असतात मत म्हणजे उन्हाळ्यात उन्हाळ्यात जास्त जाऊ नाही शकत कारण की खूप गरमी होते धा तरी धावल्याने धावणं चांगलंच आहे पण उन्हाळ्यात थोडी जास्तच गरमी थंडीमध्ये धावायला चांगलं आहे थंडीमध्ये धावू शकतो कधी पण थं घाम निघाला तर थोडं थंडी पण नाही लागत पावसाळ्यात नाही धावू शकत म्हणजे धावू शकतो पण नाही का कसं कधी पाणी पाऊस येते तर कधी विजा होतात तर पावसाळ्यात नाही द नाही धावायला जाऊ शकत